हां नमस्कार बोला हां बोला बोला हां हां भेटलं नाही तुमचं इथलं जन्म नाव जन्म ठिकाण आणि वेळ सांग सांगा ना

हां हां वेळ बर बर म्हणजे काही हां हां काही काळा जादू केलेलं काही आढळलं घरामध्ये काही ठेवलेलं असं काही बर बर चालते मग एक लोकेशन काय आहे तुमची बर बर चालते तुम्हाला महापूजा करणं लागेल हां हां ती अमावास्येला नाही जमायची पौर्णिमेला असते बघा त्यासाठी सर्व प्रकारचे लाकडं लागतील हां हां म्हणजे लिंबाचं झाडाचं लाकूड चंदनाच्या झाडाचं लाकूड आंब्याचं झाडाचं लाकूड म्हणजे होम करायला तेवढी सामग्री लागते तेवढी सर्व त्याला लागेल बाकी शिल्लकमध्ये एक्ट्रा काय नाही ते काय आहे ते आम्ही घेऊन येतो हा होईल होईल बघू ना आपण सगळं सॉल्व करायचं बघू आपण काळा जादू सगळं उतरून टाकतो नाव आता तिथं आल्यावर तिथे बघूनच सांगता येईल असं सांगता नाही यायचं फोनवरती कारण की सर्व प्रॉब्लेम फोनवरती थोडी सॉल्व होतात आता पौर्णिमेच्या आदल्या दिवशी येतो बघा म्हणजे पूजेची सामग्री ते गोळा करायला वेळ लागतो ना हां हां चालतं आजबाजूचं असेल म्हणजे तुमच्या ह्याच्या प्रभाव आता हां बघू आपल्या तिथं आल्यावरती सगळं समजेल आता आपल्याला काय केलेलं आहे काय नाही आता आम्ही परवा येतो बघा तेरवा अमवा पौर्णिमा आहे ना त परवा निघतो इथून

हो हो चालतं हां नाव काय म्हणाले तुमचं बरं बर